मला लिहिण्यामधे तरी अजून इच्छा उद्भवली नाही आहे मला वाचनात रस आहे तो मी मला काही वर्षापूर्वी आले आलेला पूर्वी मला वाचनामध्ये काही रस नव्हता बट नंतर जो तो अनुभव आहे वाचताना तुम्हाला जो अनुभव येतो लेखक तुम्हाला जे दर्शवण्याचा प्रयत्न करतो तो जो पार्ट आहे तो मला जास्त आवडतो म्हणून मला आता सध्या तरी वाचनाचा आहे वाचनामधे इंटरेस्ट आहे तर तो लेखक जो आपल्याला दर्शवण्याचा त्यांच्या लिखाणातून जो दर्शवण्याचा प्रयत्न करतो तो मला तरी वाटत नाही अजून तरी माझ्यामधे ती तर म्हणून मला सध्या तरी वाचणार या गोष्टीमुळे सध्या तर सध्याच्या वेळी मला लिखाणाची काही रस नाही आहे लिखाणामधे काही रस नाही आहे आणि माझ्या त्याची इच्छाही नाही आहे तर काही जरी काही वर्षाने मी विचार केला की मी लिख लिहू शकते तरीही संवेदनशील विषय घेत न घेता मी एखाद्या गोष्टी रेसिपीबद्दल लिहू शकते जी फक्त मी म्हणजे मी बनवली आहे असं काहीतरी युनिक डिश जी मी बनवली आहे ती मी करू शकते त्याच्याबद्दल मी लिहू शकते परत माझे अनुभव माझ्या आयुष्यातले चांगले वाईट अनुभव त्याच्याबद्दल मी लिहू शकते आणि मला कार्टून्स भयंकर आवडतात म्हणजे मी लहानपनापासून आत्तापर्यंत कार्टून्स पाहते तर त्याच्याबद्दल मी लिहू शकते की मला काय आवडता त्याच्यामधे काही इंटरेस्ट आहे मी लहानपणी कुठले कार्टून बघायचे आणि आताची मुलं कुठले काटून बघतात आणि काही मुलं तर काटून पाहतच नाही तर ते हे ते मी कुठेतरी रिलेट करून अत्यंत असं चांगल्यापणे लिहू शकते ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी म्हणले त्या तेही आता माला लिहिण्यामधे काही रस नाही आहे मी काही वर्षांनी ह्या गोष्टींचा विचार करू शकते पन संवेदनशील विषय कुठे मला वाटत नाही की या विषयांवर मी कधी लिहीन किंवा हा विषय मी कधी पण असं कन्सिडर करेन लिहिण्यासाठी